खेळ खेळल्याने शारीरिक व्यायाम होतो त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि ग्रामीण भागातील लोकांना शरीर तंदुरुस्त ठेवावंच लागते यासोबतच असे खेळ खेळल्याने मन आनंदी होते आणि त्यामुळे आपला मानसिक तणाव पण कमी होतो आणि खेळ खेळल्याने यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळतो त्यांच्यातील सुप्त कौशल्य बाहेर पडतात आणि विविध समायोजनाची भावना वाढीस लागते यामुळे त्यांना कोणत्या क्षेत्राकडे वळायचं आहे किंवा खेळामध्ये त्यांच्यात कोणते कौशल्य आहे हे पण खेळ खेळल्याने कळू शकते आणि ग्रामीण भागातील लोकांना खेळामुळे पुढं जाण्यासाठी आणखी वाव मिळतो